हं बोला बोला हो के डी आय इंटरप्राईजमधून बोलत आहे बोलत आहे आपण कोण अच्छा अच्छा हां अच्छा अच्छा अच्छा हं हां हां तर आहे ना आमच्याकडे हां आमच्याकडे हो हो प फ्रीज कोणत्या प्र कोणत्या प्रचा पाहिजे सिंगल डोअर का डबल डोअर काय हो के किती इंची पाहिजे हो हो अच्छा अच्छा अच्छा हो हो हो ॲ ॲड ॲडवान्सचा फ्रीज पण आहे ते पण आहेत हो आहेत तर मग आपल्याला कोणता सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तसं आ आमच्याकडे सोनी आहे सॅमसंग आहे नंतर व्हर्लपूल आहे नंतर एल जीचा आहे हो सॅमसंग आहे आणि एल जी पण एल जीचा चांगला आहे मॅळम मा माझ्या माझ्या माझ्याकडे एल जीचाच आहे हां हो अरे मस्तच आहे मग कंपनी याचशिवाय पुन्हा वन म्हणजे हे इन्वर्टर पण आहे पावरसेविंग गाईड पण आहे त्याच्यामध्ये स्टार वगैरे वगैरे म्हणजे एकदम चांगलं आहे आणि मस्त विदाऊट स्टॅबिलायजर पण आहे अच्छा अच्छा अच्छा बरं बरं के किती पाहिजे इंच काय

हो हो हो असे आहे ना आता आमच्या आमच्याकडे एल जी आहे आणखी सोनीची आहे आणखी सॅमसंग पण आहे हां हां हो हो हो हं ब बेचाळीस इंची आहे आमच्याकडे चांगले बत्तीस इंची काय बेचाळीस इंची आहे बावन इंची आहे हो ए एल ई डी आहे आमचं दुकान आहे जेसनच्या तिकडे जेसन्सपाशी हो हो हो हो चालेल चालेल या अवश्य भेट द्या वेलकम तुमचं स्वागत आहे ठीक आहे हो ओके ओके हो